सर्व घरोघरी पाहिल्यासारखे सण साजरे काही करत नाहीत कारण की प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असते घरगुती कामामध्ये बिझी असते परंतु त्यांच्या मनामधून असते चांगलं करायचं परंतु ते वेळेअभावी करू शकत नाही